आत्ताच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येक साधनांमदे माणसाने निर्माण केल त्याच्या ज्या गरजांची साधनं आहेत त्याच्यामध्ये तर प्रगती झालीच आहे त्याच्या करमणुकीच्या साधनांमध्ये देखील खूप बदल आणि प्रगती झालेली आहे पूर्वीच्या काळी करमणुकीसाठी थिएटरमध्ये जाऊन पिच्चर बघण्याचा एक सोय होती किंवा नाट्यगृहात नाटकं बघण्याची सोय होती किंवा या गावात यात्रा आली किंवा त्यावेळी काही तमाशाचे फड आले तर त्याद्वारे स्वतःचं मनोरंजन ते करत असत गणपती किंवा इतर सणांच्या वेळी नाटकं बसून किंवा गाण्याचे नाचाचे कार्यक्रम आयोजित करून मनोरंजन केलं जात असे बाकी इतर वेळी मैदानी खेळ किंवा काही जे देशी खेळ आहेत आपले सुरपारंभ्या हुतूतू लंगडी वगैरे अशा देशी खेळांद्वारे मुलं आपलं मनोरंजन करायचं पण आता काय झालंय की ह्या मनोरंजनच्या साधनामदे पण बदल आणि वा प्रगती झालेली येत आता टीव्ही आलेला आहे टीव्हीमध्ये पण स्मार्ट टीव्ही आहे होम टीव्ही स्मार्ट टीव्ही आणि फोन सगळ्यात हाता सहज हाताळता येणार हँडी ज्याला म्हणतात तो म्हणजे फोन आता फोनची मूळ उद्दिष्ट जे होतं कम्युनिकेशन एकमेकाशी संवाद साधण्याचं कामाच्या निमित्तानी म्हणा आणखी काही निमित्तांनी अडचणीच्या वेळी मदत मागण्यासाठी फोनचं संवादचं आहे पण आता त्यापेक्षाही ते इतर गोष्टीचं साधन जास्त झालेलं आहे फोनवर संवादापेक्षा करमणूक आणि मनोरंजन करून घेणं स्वतःचं त्याचा वापर सप फोनचा त्याच्यासाठी फोनचा वापर करण्याचा प्रमाण प्रचंड आहे चॅट हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर गेम्स डिजिटल गेम्स आता हे डीजिटल गेम्स जे आहेत ते फोनवर खेळता येतात स्मार्ट टीव्ही आहे त्याच्यावर खेळता येतात तुमच्या कॉम्प्युटरवर खेळता येतात तर हे डिजिटल गेम्स मुलांना किंवा एक मोठ्या माणसांना पण एकदा का त्यांना त्याची खेळायची आवड निर्माण झाली तर आवड खेळण्याचे आवड हे व्यसनामध्ये कधी परावर्तीत होते हे लक्षात येत नाही तर आवड असणं आणि त्याच्याद्वारे थोड्या वेळ त्याने खेळणं हे क्षम्य किंवा परमिसिबल ज्याला चालू शकतं असं आहे की जे त्याच्या स्वताच्या स्वा स्वस्थासाठी कुटुंब स्वास्थासाठी ठीक आहे मात्र ज्यावेळी ते आवड ती आवड तिची सवय ही व्यसनात बदलते ते अतिशय धोक्यदायक आहे कारण व्यसन हे त्या आवडीची किंवा त्या गोष्टीची अतिशय टोकाची पायरी आहे आणि ते व्यसन लागतेच लागतो आणि हल्ली मी म्हणजे माझ्या माहितीतल्या लोकांमध्ये व्यसन मी स्वतः जवळून पाहिलेलंय माझा एक मित्र आहे अगदी काल पर्वापर्यंत तो क्लबमध्ये बॅडमिंटनसारखे गेम खेळायला जायचं परंतु आत्ता एक दोन तीन महिने झालेत त्येला ते डिजिटल गेम्स व्यसन लागलंय आता काय झालंय की मला मी जर कधी त्याच्याकडे गेलो त्याच्याशी गप्पा करण्याच्या निमित्ताने तर तो मानवर करून एकदा बघतो हसतो आला बस म्हणणार आणि पुन्हा तो त्या डे गेममध्ये व्यस्त होतो तर ते ते समोर आलेलेला देखील तेचं मानहनिकारक आहेना अरे म्हणजे त्याची न दखल घेता तो बसलाय आणि तू गेम खेळतोयस तर ते बरोबर नाही आणि फक्त त्याच्यासाठी नाही त्याचे जे कुटुंबीय आहे त्यांना देखील त्रासदायक असतं कारण काय आहे की तो कुटुंबीय त्याच्याशी जेव्हा एखाद्या आवश्यक गोष्टीसाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात त्यामाण त्या व्यक्तीचा मुलगा त्या व्यक्तीची पत्नी किंवा भाऊ बहीण क आवश्यक गोष्ट आहे काही विचार नाही त्याची परवानगी किंवा त्याला माहिती देण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्याची ती तिकडली एकाग्रता भंग पावते आणि त्यालात तो अळथळा म्हणून वाटून तो चिड चिडतो त्यांच्यावर अनावश्यक चिडणअसतं ते आणि हे चिडण म दोन गोष्टींनी होत्या कारण त्यात ते ते ते व्यसन आहे दुसरी गोष्ट तो सतत त्याच्याकडे बघत असतो तं त्या डोळ्यांना पण त्याचा त्रास होत असतो त्या स्क्रीनच्या लाईटचा त्रास डोळ्यांना होत होते त्याला कळत नाही आणि म्हणजे तो शरीरालाही ते हानिकारक आणि बसणं त्यामुळे शारीरिक व्यायाम कमी होतो एका जागी बसतो त्यामुळे हे ते हानिकारक आणि कुटुंबक स्वास्थासाठी देखील ते हानिकारक आहे आता अशा लोकांना त्यांच्या सवयीपासून जर त्या मुक्त करता अशक्य नाही पण ते कसं आहे तर लहान मुलं असतील तर त्यांना धाप देऊन किंवा इतर अमिष दाखवून तुम्ही त्याच्यापासून मुक्त करु शकता मोठ्या व्यक्तीला करायचं असेल तर मग मात्र त्याला त्याला जाणीवपूर्वक संवादात अडकवून त्याच्या आवडीच्या ॲक्टिविटीजकडे परत त्याला घेऊन जाणं हा त्याला त्या सवयीपासून चुटका करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे आणि मिळू शकतो तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल आणि त्याला माहितीये की ह्याला गेम्स खेळण्याची काही स्पोर्ट्स खेळण्याची आव आवड आहे मग त्यावेळी मुद्दामून त्यावेळेस जायचं ज्या माहिती आता हा रिकामा बसणार आणि त्याचं सगळं आटोपलं की तेव्हा रिकाम बसणार आणि डिजिटल गेम खेळणार त्या वेळेतच त्याला जाऊन काही का निमित्त्याने बाहेर काढणं आणि एकदा का त्याची ती सवय मोडली की मग मुक्तता मिळू शकते